मला नोकियाचं काही निगेट्यू पॉईंट्स पण मिळालेलं आहे नोकियाचं जे फीचर्स आहेत ते चांगले नाही आहे तसेच नोकियाचे जे ॲप्स आहेत ते खूप सोप्या पद्धतीने बनवलेले नाही जे म्हणजे हाताळल्याला फार कठीण जातो

नोकियाचे जे चार्जर आहे ते इव्हन चांगली पटकन चार्जिंग होत नाही ते पण चांगलं मला वाटलं नाही आहे तसं मग नोकियाचा जो कॅमेरा आहे फ्रंट अँड बॅकिंग बॅक कॅमेरा तोपण चांगली क्वॉलिटी देत नाही आहे आणि जो स्टोरेजपण आहे तो खूप कमी स्टोरेज असतो त्या खूप कमी इन्फॉमेशन त्यामध्ये स्टोर करावी लागते जे स्टोरेज आहे ते खूप कमी आहे नोकियाचं असे मला काही निगेट्यू पॅईंट्स के आढळलेले आहेत नोकिया मोबाईल्समध्ये